विद्यार्थी नियमितपणे शाळेत येऊ शकत नाही याला बरीच कारण आहेत पहिलं कारण म्हणजे तो विद्यार्थी जो आहे त्याला त्याची आर्थिक परिस्थिती नसेल किंवा त्याला पाठिंबा द्यायला कोण नसेल म्हणजेच की त्याची आई वडील नसतील त्याला बहीण भाऊ कोणी नसतील किंवा त्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्याला पार्ट टाईम जॉब करावा लागंत असेल पार्ट टाईम जॉब करणार म्हणल्यावर त्याचं शाळेकडं दुर्लक्ष होणार शाळेकडं दुर्लक्ष होणार म्हणजे शाळेत शिकवलेल्या अभ्यासाकडे पण दुर्लक्ष होणार कारण की त्याला पार्ट टाईम जॉब करायचं आहे त्याच्या घरच्यांना त्याला पैसे देऊन मदत करायचं आहेत मग त्याला त्याची शाळेची फी भरून शाळेत ॲडमिशन करून मग त्याला शिकायचं आहे यात खूप वेळ जातो दुसरी गोष्ट म्हणजे वाहतुकीची सोय नाही जसे की एखादा विद्यार्थी लांब गावावरून येत असेल तर यशटी बसचा जो प्रवास आहे तो खूप वेळ लागतो आणि वेळेवर बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांला खूप त्रास होतो विद्यार्थ्याचे खूप हाल होते रस्तेही ठीक नाही आहेत बसही वेळेवर नसतात त्यामुळे विध्यार्थ्याचे खूप हाल होतं अभ्यासाकडं दुर्लक्ष होत ना अभ्यासाकडं दुर्लक्ष होतं सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे शिकत शिकत पार्ट टाईम जॉब करणं हे खूप अवघड आहे कारण की महत्त्वाचं शिक्षण असतं जॉब काय आपल्याला नंतर करता येतो एकदा शिक्षण चुकलं की ते चुकतंच राहतं विद्यार्थ्या काही विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जागरूकता नसते त्यांना पायाभूत नसतो किंवा त्यांना त्यांच्या घरी कोण सांगणारं नसतं की तू शिक मोठा हो कारण की ते जे त्याला सांगणारे असतात ना तेच अशिक्षित असतात त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाबद्दल जागरूकता नसते प्रेम नसते माया नसते कायच नसतं कारण की त्याला कोण सांगणारच नसतं की तू शिक तू मोठा हो घरी मदत करावी लागते काही विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांच्या घरी कोणी नसतं त्यांना पाठिंबा नसतो त्यामुळं त्यांना मदत करावी लागते